जसे आपल्या भागात प्राथमिक व्यवसाय म्हटलं तर जसे शेती हा व्यवसाय सर्वांत जास्त आहे आणि शेतीमधूनच लोकांचे उत्पन्न होतात त्याच्या नंतर आपल्या इथे मातीची भांडी बनवणे विणकाम अशा भरपूर प्रकारचे जे आहे ज्यांनी आर्थिक उलाढाल आपल्या ह्या ठिकाणातून त्या ठिकाणावर होतात आणि पारंपरिक व्यवसायसुद्धा आपल्या इथे जसे की पोळ्याला मातीचे बैल बनवणे देवीदेवतांचे मूर्त्या बनवणे गणपती दुर्गादेवी शिल्पकार जे मूर्तिकार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्या यवतमाळ शहरात आहे आणि शेती म्हटलं तर हा मुख्य व्य व्यवसाय आपला यवतमाळातली शेती हा व्यवसाय मुख्य आहे कारण की त्याच्यामुळेच आपल्या यवतमाळ शहराला कॉटन सिटी हे नाव पडलेलं आहे तर असे व्यवसायामुळे आर्थिक व्यवहार आर्थिक उलाढाल आणि आपल्या शहराची खूप काही प्रसिद्धी पण झालेली आहे